या परिसरात पाण्याचा सर्वसामान्य स्रोत कोणता आहे गावकऱ्यांकडे विहिरी हातपंप कुपननलिका आहेत का की ते तळ्यांमधून आणि ओढ्यांमधून पाणी वाहून नेतात पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी घरगुती पावले कोणती उचलली जातात या परिसरात पाण्याचा सर्वसामान्य स्रोत कोणता आहे या परिसरात पाण्याचा सर्वसामान्य स्रोत पाणी वाहून नेणे अथवा पाणी न मा पाईपलाईनवरे नेणे पाणी येणे अशा अनेक प्रकारचा या परिसरात पाण्याचा सर्वसामान्य स्रोत आहे गावकऱ्यांकडे विहिरी हातपंप कुपननलिका आहेत का की ते तळ्यांमधून आणि होड्यांमधून पाणी वाहून नेतात गावकऱ्यांकडे विहिरी हातपंप कुपननलिका आहेत आणि ते तळ्यांमधून पाणीसुद्धा वाहून नेतात त्याचप्रमाने होड्यांमधून पाहून पाणी वाहवून नेतात पाणी वाहून नेतात गावकऱ्यांकडे विहिरी हातपंप कूपननलिका तसेच पाईपलाईनद्वारे पाईपलाईनद्वारे पाणी घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा पण आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेली आहे त्याचद्वारे गावकऱ्यांकडे विहिरी हातपंप कूपननलिका हापसा अशा अनेक प्रकारचे पण कुपननलिकासारखे तळ्यांमधून पाणी वाहून नेने अशी पण सुविधा गावकऱ्यांकडे उपलब्ध होड्यांमधून पाणी वाहवून नेणे अशा अनेक प्रकारची सुविधा गावकऱ्यांनी उपलब्ध केलेली आहे आणि त्यांच्याकडे अशा प्रकारची सुविधा चा ते लाभ घेतात पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी घरगुती पावले कोणती उचलली जातात पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी घरगुती पावले आपण त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धी करण्यासाठी आपण त्यामध्ये तुरटी तुरटी स तुटी अशा अनेक प्रकारचे पाणी गाळून स्वच्छ पिऊ पाणी गाळून घेऊ शकतो स्वच्छ करू शकतो फिल्टर करू शकतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औषध टाकून त्या प्रकारचे स्वच्छ करून पाणी पिण्यायोग्य होईल अशा प्रकारचे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी घरगुती पावले उचलली जातात